श्री मोहिनी कलेक्शनमधून बोलत आहात का सर मला साडी हवी होती साडी आणखी लुगडं जास्त प्रमाणात पाहिजे होती घ घरी प्रोग्राम आहे त्या हिशोबाने मोठा प्रोग्राम आहे तर त्या सर्वांसाठी पाहिजे होत्या मला सर आपलेपाशी कोणतीकोणती व्हरायटीज आहे सा साड्यांची त्याचं प्राइस काय पडणार पर पीस आणखी बल्कमधे घेतला तर तरी मॅक्सिमम किती डिस्काउंट होणार खूप कमी नाही झालं पाच परसेंट नाही तरी पण ना मला नववारी म्हटलं तर तुम्ही मला पन्नासच पाहिजे होते आणखी लुगडं पण वेगळी पाहिजे होते त्यात तरी पूर्ण आपण सिक्सटी घेऊ पन्नास नववारी घेऊ तर त्यामध्ये अ पूर्ण बिल किती होणार अच्छा नंतर त्यामध्ये मग त्या साड्यांमध्ये एकच कलर मिळणार की डिफ्रंट डिफ्रंट कलर पण राहणार अच्छा तर ठीक आहे तर मग मग ठीक आहे ना तर मग मला दहा लुगडे आणखी पन्नास नववारी साड्या पाठवून द्या तुम्ही मग ॲडवान्स वगैरे घेऊन जा तुम्ही बस अच्छा ठीक आहे ना मग आपलं शॉप कधी स्टार्ट होतं ठीक आहे मग मी मॉर्निंगलाच येते कारण की मग नंतर वेळ नाही असते ठीक आहे ना दहाएक वाजतापर्यंत येते मग